आमचं गाव यामध्ये फार प्राचीन इतिहास आहे कारंजा हा गाव शिवाजी महाराजांनी चारवेळा लुटला या गावामध्ये चार वेशी आहेत आणि जुन फार जुना कानव बंगला सुद्धा आहे ह्या गावाला फार मोठे असे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे त्यामुळे मला माझे कारंजा गाव हे फार आवडते कारंजा गावाला जैनांची काशी असं सुद्धा म्हणतात यामध्ये फार प्राचीन असे जैनांचे मंदिर आहे जैनांची बारादारी विहीरसुद्धा आहे त्या विहिरीमध्ये बारा आहेत बारा दरवाजे एका विहिरीमध्ये असू शकतात का याची कल्पनासुद्धा करणे कठीण आहे परंतु आमच्या कारंजा लाडमध्ये हे आहे